लहानपणी खेळण्याचे किंवा सातत्याने एखाद्या खेळात गुंतले असण्याचे अनेक फायदे आहेत जेणेकरून आपले शरीर किंवा मानसिक विकासाला पुरवठा ठरतात बुद्धिसाठी बघितलात तर अनेक फायदे आहेत मेमरी आणि लक्षणे सुधारते खेळामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढते तसेच फोकसने लक्ष केंद्रित राहण्याची क्षमता विकसित होते समस्या सोडवण्याची क्षमता वाढते अनेक खेळात समस्या सोड सोडवणे ताणताणाव सांभाळणे आणि रणनिती विकसित करणे आवश्यक असते सहकार्याने आणि टिपमार्क वर्क केल्याने खेळात सहका सहकारी खेळ महत्त्वाचाच असतो ज्यामुळे मुलं इतरांशी संवाद साधायला शिकतात आणि टीमवर्कचे महत्त्व कळते शरीरासे शरीरासाठी बघितला तर अनेक फायदे आहेत शारीरिक ताकद आणि सहनशक्ती वाढते खेळामुळे शारीरा शारीरिक हालचाल होते ज्यामुळे शरीर सश सशक्त आणि फिट राहते मोटारसायकल सुध मोटर स्किल सुधारते त्याच्यामुळे बारीक हालचाल समन्वय आणि शारीरिक संतुलन सुधारते खेळामुळे हृदयाची क्षम हृदयाची क्षमता वाढते वजन नियंत्रित राहते आणि प्रती प्रतिकारक शक्ती सुधारते आपली खेळा खेळांमध्ये भाग घेतल्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि सकारात्म ऊर्जेचा अनुभव आपल्याला येतो सांगायला गेलं तर मला लहानपणापासून वॉलीबॉल हा खेळ खूप आवडतो ज्यामुळे आपली सहनशक्ती किंवा शरीर फिटनेस चांगला राहतो त्याच्यामु त्याच्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक विकासाला पुरवठा होतो ह्या खेळामुळे आपले श फिटनेस चांगला राहतो आणि ह्या खेळामुळे निर्णय घेण्याची क्षमता तसेच फोकस लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आपली वाढते हा हा खेळ टीमवर्कचा आहे टीमवर्कचा आहे त्यामध्ये ज्यामुळं इतर मुलांशी आपल्याला संवाद साधायला मिळतो टीमवर्कचं महत्त्व कळते स त्या खेळामुळे आपल्याला आपले शरीर शरीर एकदम तंदुरुस्त राहते बघायला गेलात तर हा खेळ हा खेळ तसंच फायदेशीर आणि र रणनिती मार्ग मार्गदर्शन देऊ शकतो पण खेळाच्या म महत्त्वाबद्दल मला खूप चांगली समज आहे या आणि मला माहीत आहे की हा खेळ मानसिक आणि शारीरिक विकासासाठी किती उपयोगी आहे तो